हॅलो कोण बोलत आहे हा कुठून अच्छा मॅडम बोला ना काय काय बोलायचं होतं आपल्याला अच्छा मी ट्रॅव्हल एजन्सी कंपनीतून बोलत आहे त्रिदेव सोहनी तर आपण कुठेही घुमू शकता स आता सध्या तरी वाराणसीला घुमण्याचं खूप ट्रेंड चालू आहे ते खूप घुमण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या जागा आहेत तर आपण इच्छुक आहेत तिथे सर्वप्रथम आपण तिथे पोचण्यासाठी खूप पर्याय आहेत जसे एअरपोर्ट आहेत फ्लाइट्स वगैरे आहेत ती रेल्वे वगैरे तर आहेत आणि बस सेवा पण आहे तर आपल्याला दुरून प्रवास करायचा असेल तर आपण फ्लाइटनी करू शकता आणि जर आपण थोडं जवळ असलास रेल्वेनी प्रवास करू शकता आणि कॅब फिक्स करून जर जवळ असेल तर आपण बसनं पण प्रवास करू शकता तरी वाराणसीला आपल्या इथे वाराणसील ना सर्वात प्रमुख म्हणजे गंगा आरती असते गंगा आरती हे खूप मोठं आकर्षण आहे डी संध्याकाळच्या टाईमला सार्वाधिक लोक जमा होतात आणि ते गंगाच्या घाटावर गंगा आरती केली जाते आणि तिथे सर्वात मोठं आकर्षण म्हणजे विश्वनाथ मंदिर आहे वाराणसीला विश्वनाथ मंदिराचे खूप मोठे महत्त्व आहे तिथे अनेक मंदिरं आहे तिथे त्रिदेवचं मंदिर आहे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि एक देवीचा वाडा आहे तिथे असे भरपूर टुरिस्ट प्लेसेस आहे जिथे आपण जाऊन आपला वेळ अजून करू शकता तिथे त्या मंदिराबद्दल म्हणजे तिथे नाही का ते तिथे स्व स्वयं महादेवाचा वास आहे आणि तिथे हो तुम्ही ऐकलेलं हे खरं आहे तिथे महादेवाचे खूप मोठं मोठे महत्त्व आहे आणि महादेवाला ते प्रिय नगरी आहे तिथे स तसं महादेवासोबत माता पार्वतीचा पण वास आहे त्यांचे पण मंदिर आहे आणि कालभैरव हे तिथले रक्षक आहे त्यांचे पण तिथे एक छान मंदिर आहे तिथे असे फिरण्यालायक खूप जागा आहेस की तिथे जवळपास एकवीस घाट आहे त्यातले महत्त्वाचे दोन तीन घाट आहे जे आपले काय जे गंगाधर घाट आहे हे ते वगैरे घाट आहे तिथे नाही का तुम्ही जाऊन आरतीचे आणि तिथे एक समशान घाट म्हणून जसं हे असते त्याप्रमाणे तिथे नाही का मेलेल्या मृत्यूंच्या लोकांच्या बॉडीसाठी एक असं घाट आहे जिथे नाही का त्यांना शांती दिली जाते तिथे खूप मोठे आकर्षण आहे तरी आपण वाराणसीला जाण्यास इच्छुक आहेत का ठीक आहे मग आपण बुक करायची का ठीक आहे हो ठीक आहे कधीची बुक करायची मग ठीक आहे ना तर कधीची बुक करायची

ओके ओके ठीक आहे मग त्याबद्दल तुम्हाला मी नंतर कळवतो ठीक आहे मग ठीक आहे हॅव अ नाईस डे